काल मी एक दाढी करण्यासाठी टोपाज ब्लेड आणला पण क पहिले तो चांगला होता न आणि आता टोपाज ब्लेडनं मी दाढी करून आज झाले एकही दाढी होऊन नाही राह्यली म्हणजे नुसतं थोडंसं चालते आणि तो एकदम असा म्हणजे नुसता असा फिरं फिरत आहे गालावरून त्याच्यामुळे तो जो टोपाज आता पहिल्यासारखा राह्यला नाही टोपाज ब्लेड हे पहिले व्यवस्थित होते मस्त चालत ते दोन दोन दाढ्या होत होत्या पण आता साली मी आता आणला तर एकही दाढी झाली नाही अर्धीच दाढी होऊन मला नवीन ब्लेड बदलायचं काम पडलं पहिले दोन होते आणि आता एकच होतोय अन् तीही पूर्ण होत नाही त्याच्यामुळं त्या टोपाज ब्लेड जे आहे तो आता पूर्वीसार राह्यलेलं राह्यलेला नाही त्याच्यामुळे जर जिलेट आहे जिलेट चांगला आहे आणि टोपाज मात्र खराब आहे खराब झालं आहे त्याची कॉलिटी अन् जे ज्या कॉलिटीप्रमाणं आहे ते कॉलिटीप्रमाणं काय ते देऊन नाही राह्यले त्याच्यामुने टोपाज ब्लेट व्यवस्थित नाही